आज सगळ्यांच्याच घरात वेगवेगळी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत माझ्याही घरात वेगवेगळी आहेत जसं की फ्रीज ओवन टोस्टर मिक्सर असे खूप आहेत आज जेवण बनवताना कोणतेही कष्ट घ्यायची गरज नाही जसं स्वयंपाकघरातील मेन उपकरण म्हणजे गॅस सिलेंडर आधीच्या काळात लाकडं गोळा करून चुलीला जाळ लावून त्या चुलीवर जेवण बनवायला लागायचं त्याचा होणारे धूर त्याचा त्रास व्हायचा तरी सुद्धा प्रत्येक बाई ही आवडीने आपल्या घरातल्यांसाठी जेवण बनवायची पण त्या चुलीवरच्या जेवणाला जी चव आहे ती आजकालच्या जेवणाला मात्र अजिबात नाही अशी वेगवेगळी उपकरणं उपलब्ध नव्हती त्यावेळेस जसं की मिक्सर ग्राइंडर हा प्रकारच नव्हता त्याच्या बदली काय वा उप उपलब्ध होतं तर पाटा वरवंटा आणि खलबत्ता खलबत्त्यामध्ये केले जाणारा ठेचा आणि पाट्या वरवंट्यावरचा मसाल्याची केलेली आमटी कडक म्हणजे एक नंबर त्याची चव आजच्या मिक्सरला नाही आहे असंच तसं की ओवन ते केक बनवायचं झाला की ओवन तर आधी ओवन नाही तर कढईमध्ये वाळू टाकून त्याच्यावर दुसरी प्लेट ठेवून त्याच्यावर तो केकचं ते हे ठेऊन मग तो शिजवला जायचा त्याचाच एक प्रकार म्हणजे हुंडा जो आजकालच्या गावाकडच्या सणांमध्ये आजही बनवला जातो त्याची चव ही खूपच वेगळी असते आणि तिची ती चव आहे जी आज आपल्याला चाखायला भेटणारच नाही तर अशी वेगवेगळी उपकरणं आज आपल्याला भेटतात पण यांचा एक पॉजिटिव्ह इफेक्ट पण आहे म्हणजेच एक सकारात्मक बाजू आहे जसं की वेळ वाचवते तर आधीच्या काळात आपल्याला पुरेसा वेळ होता त्यामुळे बायकांचं कसं होतं फक्त चूल आणि मूल त्यामुळे त्या चुलीजवळ वेळ घालवायच्या आणि खूप आवडीने आपल्या घरातल्यांसाठी जेवण बनवायच्या त्यामुळे त्यांच्या प्रेमा मुळे जी चव होती ना त्यामुळे सुद्धा त्यांच्या जेवणाला चव होती तसंच आजही प्रत्येक बाई आपल्या घरातल्यांसाठी खूप आवडीने जेवण बनवते पण आजची बाई घरातलं जेवणसुद्धा बनवते आणि बाहेर कामसुद्धा करते ती इंडिपेंडंट आहे ती स्वतः पैसे कमवते स्वतः जगते सो तिच्याकडे वेळ थोडा कमी असतो त्यामुळे तिला ही जी उपकरणे आहेत जसं की मिक्सर एखादी वस्तू जर करायची म्हटली एखादं पदार्थ बनवायचं म्हटला त्याच्यासाठी मसाला लागत असेल तर तिच्याकडे एवढा वेळ नाही आहे की ती पाटा वरवंट्यावर तो वाटेल आणि मग जेवण बनवेल तर तिच्यासाठी पर्याय म्हणून मिक्सर मिक्सरमध्ये आपला फिरवला आणि केलं जेवण तर अशा तिच्या पॉजिटिव इफेक्ट तिच्यासाठी आहे आणि अशी आता फ्रीजमध्ये क काय होतं आपल्या घरात जेवण उरतंच मग आपल्याकडे जनावरे थोडीच आहेत की त्यांना ते जेवण घालता येईल आपण ते जेवण काय करू शकतो डायरेक कचऱ्याच्या डब्यात टाकू शकतो ज्या पालेभाज्या आहेत त्या आपण रोजच्या रोज नाही आणू शकत ना आपल्याला आठवड्यासाठी त्या ठेवाव्या लागतात साठवून जसं की आणून बाजारातून ठेवावं लागतात आपल्याकडे शेती नाही की बाबा आज गेलं तिथली भाजी काढली आणि आजचं जेवण बनवलं सो आपल्याकडे पर्याय काय आहे फ्रीज तर त्या फ्रीजमध्ये चार पाच दिवस का होईना आपल्या भाज्या छान ताज्या राहतात व आपण त्याचं रोज जेवण बनवू शकतो तर याचा हा असा सकारात्मक पद्धतीने उपयोग आपल्या जीवनात होतो तर म्हणूनच आजच्या काळात जी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत त्यांचा अनुभव खूपच वेगळा आहे आणि तो माझ्यासाठी पण खूप वेगळा आहे जेव्हा वेळ असेल तेव्हा मी खूपच आधुनिक पद्धतीने जेवण बनवेल आणि जेव्हा खरंच मी घाईगडबडीत असेल तेव्हा मग ही उपकरणे आहेतच आपल्याला मदत करण्यासाठी